हॅलो कोण बोलत आहे हां बोला ना मॅडम हां हां तुम्ही हो नां बरोबर आहे ते आहेत याच्या भरपूर तक्रारी आलेल्या आहेत काय झालेलं आहे मॅडम आपल्या विरोधी पक्षाने जरा भ्रष्टाचार केलेला आहे जी आपली पाईपलाईन आहे ती टाकता असताना अशी हलक्या क्वालिटीची टाकलेली आहे की त्यामुळे ती लवकर खराब झालेली आहे आणि आताचं पाणीपुरवठा त्या पाईपलाईनमुळं व्यवस्थित होईना आणि पावसाळीचे हे दिवस आहे तर त्यामुळं पाणी हे प्रदूषितच येणार मॅडम आपण आता इथून पुढं तरी आपण चांगलं सोय करणार आहोत एक पाईपलाईन व्यवस्थित टाकून घेऊन आणि जितकं होईल तितकं लवकर आणि लवकर पाणी प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करत आहोत आपण हां हां तसं जर काय झाला काय करत आहे ना आता सध्या आपल्याला ते मेडिकलवर ते भाषण आहेत ना पाणी प्रदूषण पाणी खराब पाणी चांगलं करण्यासाठी ते वापरावं लागणार आहे मॅडम हो हो सुरळीत करू जेवढं होईस्तोवर एक आता हे एक तर आता हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं आपल्याला काही हे का पाय पाईपलाईनचे कामं करता येणार नाहीत हां पावसाळा थांबलं की पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाईपलाईन टाकून घेऊ तोपर्यंतर आपण पाण्या शुद्धीकरणाच्याच औषधं आहेत ते वापरता येते ना आपल्याला

चालेल हो हे कसं आहे पाणी प्रदूषित म सोडलं की आजार आजारही वाढतात ना लहान मुलांमध्ये ते वयस्कर ह्यांच्यामध्ये तेही आमच्या लक्षात आहे येत आहे आम्ही करू त्याच्यावर सुखसुविधा जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर करू हा पण ते आम्हाला इथंही हे भरपूर अडचणी असतात ना सगळ्यांचे विचार मत घेऊनच पुढं चालवावं लागतो पण हे पाणी प्रदूषणाचं जे आहे ते लवकरात लवकर मिटवू कारण हे नागरिकांच्या आरोग्याशी संदर्भात आहे ह्याच्यामुळं ना नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतो ना ते पावसाळा संपलं की फर्स्ट त्यामध्ये आपण पाईपलाईनचे सोय करू चांगल्या क्वालिटीची पाईपलाईन करून घेऊ तोपर्यंत आपण सर्व नागरिकांना ते मेडिकल औषध भेटतं ते वापरायला सांगू येते आहे पाणी शुद्धीकरणासाठीच हां तेच तसं काहीतरी आपण करू काहीतरी सगळी आता ह्या आम्ही ठरवू सगळं बघा आणि करू एक काहीतरी उपाय जेवढ्या लवकर होईल तेवढं नागरिकांना चांगलं पाणीपुरवठा करून देऊ आणखी काही अडचण होती का मॅडम होय पावसाच्या दिवसात लाईटीचाही प्रॉब्लेम होतो पण हे करू आपण तेही लवकरात लवकर करून घेऊ जिथं जिथल्या पोलवरच्या लाईटी खराब झाल्यात ते दुरुस्त करून घेऊ हा ना हा ना हे पावसाळ्याच्या दिवसात असे प्रॉब्लेम होतातच लाईटीचे पाण्याचे तरी या ना मी मीटिंग घेऊन वगैरे या सुखसुविधा लवकरात लवकर व्यवस्थित सोय करून देऊ तुम्हाला बरोबर ते साईस वाढवू आपण मग चालते आहे मग आणखी नाही ना काही मॅडम दुसरी अडचण हो हो बरोबर आहे पाण्याची तुम्ही सर्वांनी वैयक्तिक काळजी घ्या औषध वगैरे मेडिकलमधून आणून ते वापरा पिण्याच्या पाण्यात उकळून घेऊन पाणी प्या तोपर्यंत हो चलते मॅडम हो हो ठेवू का मग